आपल्या देशात पूर्वी अनेक घराणी होती आणि त्यांचे वेगवेगळे राज्ये स्वतंत्र असे क कार्यरत होते त्यानंतर काही त्याच वेळेला एक भरत नावाचा एक राजा बलाढ्य राजा आपल्या रा देशात होऊन गेला त्या भरत या नावावर आपल्याला आपल्या देशाला भारत हे नाव देण्यात आलं त्यानंतर म आपल्या देशावर इंग्रज फ्रेंच पोर्तुगीज यांनी अतिक्रमण करून बरचसं आपल्या मग देशावर राज्य केलं त्यानंतर काही आपले शिवाजी महाराज यांनी ह्या लोकांचं पारिपत्य करून आपल्याला देश असा स्वतर करून एक नवीन लोकांच्यात न एक अभिमानास्पद असं एक व उर्मी आली आणि त्या त्यानंतर आपल्या देशात चांगले चांगले राजे होऊन गेले त्यानंतर एक ऐतिहासिक सण म्हणजे क्षण म्हणजे आपल्या देशाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली इंग्रजेच्या ता ताब्यातून स्वातंत्र्य मिळालं हा एक ऐक्ष क्षण आहे या चळवळीत सर्वसाधारण पंडित नेहरू लोकमान्य टिळक भगत सिंग द या असे च चांगले चांगले नेते नेत्याने आपले सर्वस्व अर्पण करून आपल्या देशाला स्वातंत्र्यातून पारतंत्र्यातून स्व स्वतंत्र क करून घेतलं